हॅलो स हॅलो सर आमचं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता हो सर आहे कोणत्या कंपनीचं घ्यायचं आणि कितीपर्यंत बजेट आहे तुमचं ते आम्हाला सांगा हो सर आमच्याकडे फ्रिज सॅमसंग एल जीचा छान आहे ते दोन डबल डोअरचा आहे ते तुम्ही घेऊ शकता सर क्वालिटी पण चांगली ती मशीन पण चांगली आहे ती त्रास देत नाही जर काही प्रॉब्लेम आलाच तर आमच्या कंपनीमधून ते दुरुस्त करायला माणसं येतात त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे पण लागत नाही आमच्याकडं तुम्हाला कोणती पाहिजे स सेमी पाहिजे का फुल्ली आटोमॅटीक पाहिजे यावर डिपेंड हो सर आहे आमच्याकडे सॅमसंगची आहे एल जीची आहे तुम्ही ते घेऊ शकता आणि त्याचे पण काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला जास्त पैसे कोणते लागत नाही जर एखादा पार्ट खराब झाला तर मग तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागेल चालेल का सर हो सर नक्कीच पिटीकल्या वस्तू आपण घेतो त्याचसाठी की त्या टिकल्या पाहिजे आमच्या कंप आमच्या कंपनीकडून तुम्हाला काही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ बाकी अजून काही घ्यायचं आहे का तुम्हाला नाही सर फिल्टर नाहीए आमच्याकडं आमच्याकडे अजून टीवी आहे वॉशिंग मशीन आहे दुसरी पण आहे सर टीवी घ्यायचा आहे का तुम्हाला असं मग टीवी पण आमच्याकडं आहे तुम्हाला किती इंची पाहिजे आणि तुमचं बजेट किती आहे ते सांगा त्यावर आम्ही तुम्हाला देऊ हो सर चालेल ना मग जेव्हा घ्यायची तेव्हा आम्हाला तुम्ही स्वतःहून मॅसेज करा आम्ही तुम्हाला परत फोन करु हो सर नक्कीच आम्ही तुम्हाला ते पूर्ण म मॅसेज पाठवू ठीक आहे धन्यवाद सर तुम्ही कॉल केल्याबद्दल